मासेमारीचं झालं तर कसं आम्हाला प मासेमारीचा समजा छंदच आहे तो आगरी कोळी समा समाजाची माणसं आम्ही बोललं तर आम्ही तो मासे तर आम्हां आम्हाला तो वेडच आहे तर आपल्याकडं प पहिल्यांदा पाऊस जो येतो पहिल्यांदा पाऊस पडतो तेव्हा पहिल्यांदा थोडासा पाणी शेतामध्ये जमा होतो त्यावेळेला एक नदीची मच्छी चढते वल्गन म्हणून तिला बोलतात वल्गन जेव्हा चढते आपल्या ना शेतामध्ये ती आपली अंडी सोडायला येते आणि मग ते आत त्यासाठी आम्ही जाळे असे लावून आपले नेट निघते ते आता आपले चायनाची जा जाळं निघाले ते जाळे लावून आम मच्छी मा मच्छी मारतो आम्ही आणि ती मच्छी एकदम खूप चविष्ट लागते आणि दुसरी आम्ही समुद्रामध्ये आमची खाडीमध्ये खाडी पण मग आमची खाडीमध्ये मच्छी असते आमची मग तो जीतावडा असेल शिवडा असा असेल बो भोईट असेल भोई मासा असेल इतर प्रकार भरपूर प्रकारचे असे मासे आहेत मग आम्ही ते आमच्याकडे एका नेट पागा असतो आमचा पाग त्याला पाग म्हणतो आम्ही पागाने मग मच्छी पकडतो आणि मग होडी घेऊन किंवा समुद्रात आम्ही जाऊन जाळी बेले असे आणतो ते मच्छी मा मग व्यवसाय करतो मच्छीमार आम्ही जा हाताने पकडतो मासा त्याचा जाळं पकडून असं आहे अशा प्रकारे मच्छी मग आम्ही मारतो